हॅलो ओम साई ट्रॅव्हल्स का हां नमस्कार मी मिरजहून बोलते आहे तर मला पुण्याला जाण्यासाठी गाडी हवी होती तर मिळू शकेल का मी तारीख सांगते तुम्हाला मला मिरजेतून पिकअप करायचं आहे तर माझ्याबरोबर एक वयस्कर व्यक्ती आहे ज्यांना झोपून पण जाता येईल अशी गाडी हवी आहे मला तरं कोणत्या कोणत्या गाड्या आहेत तुमच्याकडे मला कळवाल का तुम्ही तसं आणि ड्रायवर मात्र चांगला पाहिजे कारण ती व वयस्कर व्यक्ती आहे आणि काही मदत लागली वाटेत तर त्याने ती करावी अशी अपेक्षा आहे माझी तर त्या दृष्टीने आणि कुठलाही व्यसनी वगैरे नसावा जो कारचालक असणार आहे तो तर मला ती सगळी माहिती हवी होती मला एकोणीस तारखेला हवी आहे एक गाडी मिरजहून आम्हाला जायचं आहे पुण्याला तर तुम्ही मला डिटेल्स तुमचे पाठवा आणि गाडी मी तुम्हाला सांगितलं की त्या वयस्कर व्यक्तीला मध्येच वाटलं तर झोपता यावं अशी मोठी गाडी हवी आहे मला आम्ही तिघं जणं असणार आहोत तर त्याप्रमाणे मला गाडी तुम्ही उपलब्ध करून दिलीत तर बरं होईल आणि तुमचे काय रेट्स असतील ते पण मला व्हॉट्सअप करा आणि मी तुम्हाला एकोणीस तारखेला मला जायचं तर कन्फम आहे त्यामुळे तुम्ही मला ते तुमच्याकडचं ड्रायवरचा फोन नंबर आणि गाडीचा नंबर शेअर केलात तर बरं होईल